हॅलो हा विजयनगर गॅस एजन्सी हा मी मी विजयनगरमधूनच बोलतो आहे हां माझा कस्टमर आय डी आहे एक नऊ तीन दोन पाच चार रविकांत केरीपाळे या नावाने माझे पासबुक आहे नवीनच आपल्याकडून गॅस सिलेंडर घेतलेला आहे हां हां हां हां हां सर हां बोलतो आहे बोलतो आहे हां हां त्याकरताच त्याकरताच आम्हाला गॅस सिलेंडर बुकिंग करायचा होता सर हां सर ओके ओके सर ओके ओके आपल्याकडे केव्हा शनिवारी येते का गाडी ओके ओके ओके चालेल चालेल चालेल हां सर आज आज मंडे आहे म्हणजे सोमवार आहे तर शनिवार सर खूपच लांब होत आहे थोडं एक विनंती अशी होती की मंगळवारी किंवा बुधवारपर्यंत जर आपल्याला सिलेंडर ॲव्हेलेबल झाला तर मिळाला तर खूप बरं होईल हां विजयनगर तेरावी गल्ली हां सर बुकिंग नंबर परत एकदा काय सर कस्टमर आय डी ओके सर ओके एक नऊ तीन दोन पाच चार हां विजयनगर तेरावी गल्ली हो सर हो सर

चालेल चालेल बुधवारी चालेल की सर फक्त शनिवारपर्यंत एवढा वेळ लावायला नको बुधवारपर्यंत मिळालं तर चालेल सर हा आता नवीनच घेतलेलं आहे गॅस कनेक्शन ऑफिसमध्ये येऊन करता नाही जमणार सर हां विजयनगर तेरावी गल्ली ओके सर ठीक आहे ठीक आहे चालेल सर